हॅलो हां विशाल मी काय म्हणतो हां ते पिच्चरबद्दल बोलायचं बॉलीवूड आपण क केलं होतं पाहिला होता ना पिच्चर हां तर तो तुला कुठला पिच्चर पाहिलाय तू कुठला पिच्चर बघितलाय म्हटलं पण असेल ना बॉलीवूड मूवी कशी आहे काय त्याच्याबद्दल आयडिया नाही जसं आता बॉलीवूड पिच्चर आपण शूटिंग बिटिंग क करतो ती बघितली आहे का की काय लोकेशन जसं लोणावळा झालं किंवा जे नैसर्गिक पर्यटनस्थळ राहते ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त होते ना तिथं शूटिंग वगैरे हां हां तेच म्हटलं हो मी ते आपलं भोर वगैरे आहे ना पुण्याच्या समोर सातारा वगैरे त्या साईडनं बरचसं शूटिंग होतात हां तिथं मी लाईव्ह शूटिंग पाहिलेली आहे जसं बाइ आपलं जो हा पिच्चर होता ना कोणता म्हणते बाहुबलीचा किल्ला वगैरे तिकडे केला होता हां तो झाला त्यानंतर दबंग पिच्चरचा सीन काही होता असे पिच्च हो तर रामोजी फिल्मसिटी तर मोठीच आहे ती तर स्पेशल बनलीच त्यासाठी आहे चल त्यासाठीच बनली आहे त्यामुळे तिथेच पिच्चर बनतात ते त्यामध्ये कुठला पिच्चर चांगला वाटला मग समजा पाहण्यासारखा कुठला चांगला आहे हां हां जसे ॲक्शन ॲक्शन किंवा कॉमेडी नाही नाही पण तरी जसं ॲक्शन किंवा कॉमेडी कुठल्या कॅटेगरीतले जसं आपल्याला आवडते तुला कुठलं आवडते

चालेल ना हो हाे बाहुबली चांगलाच होता गोलमाल वगैरे तो तर कॉमेडी होता ठीक आहे चालेल ना मग पाहू आपण अजून काही नियोजन असेल तर कुठं नियोजन असेल कुठं शूटिंग बघायला जायचं असलं पाहू आणि नंतर मग आपण बघू पिच्चर ठीक आहे चालेल